हॅलो सर नमस्कार मी रेणुका देशपांडे नगरपालिकेचे सामूहिक कचऱ्याचे डब्बे आदर्शनगर मधील खराब झाले आहे ते बदलून घेन्याची विनंती करत आहे काल झालेल्या जोराच्या वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे कचऱ्याचा डब्बा फुटला आहे आणि तो त्याच्यातील ओला कचऱ्यातील पाणी सतत गळत आहे त्याच्यामुळे दुर्गधी पसरत आहे आणि कोरड्या कोचऱ्याचे डब्बेही अतिशय भरून ओसांडून जात आहे तेही वेळॊवेळी रिकामे करण्यात यावे आणि डब्ब्यांची संख्या थोडीशी बदलून द्यावी कचरा जास्त असल्यामुळे तो वाढत जात आहे कॉलनीतील घरही जास्त आहेत कचराही जास्त आहे त्या संख्ये त्यानुसार सं संख्या डब्ब्यांची द्यावी आणि ती वेळोवेळी स्वच्छ करण्यात यावीत ही नगरपालिकेला माझी विनंती आहे व तसेच वेळोवेळी घंटागाडी ही यावी ही नम्र विनंती